हां हॅलो बोला गुड आफ्टरनून बोल हो हो हो बोला बोला बरं अरे वा अरे वाह अरे वाह अरे वाह छान मला एक सांग तुझं नाव काय प्राजक्ता आणि तू काय करतेस आता बरं बर बरं बरं बरं प्राजक्ता एक लक्षात घे तू फोन केलास मला माझी पुस्तके वाचून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आता यस वायला आहेस म्हणजे द्वितीय वर्षाला तू आहेस आणि तुला पुस्तकं वाचायला आवडतात कारण अलीकडं वाचन संस्कृती फार कमी आहे म्हणजे कोणी ह्या वयातले मुलं वाचत नाहीत आणि तू माझं पुस्तक वाचतेस दुसरी गोष्ट म्हणजे तू तू पुस्तक वाचतेस एवढी हे असून सुद्धा तर सर्वप्रथम तुझा मी आभारी आहे आणि धन्यवाद तू माझी पुस्तक वाचल्याबद्दल आणखी काय बोला

हो बोल ना बोल ना बोल ना हो होता आहेत एक दोन तीन पुस्तकं आहेत काही लिहितो आहे काहीचं काम बाकी आहे होतील ते आणि मी तुझा नंबर पण सेव करून घेतो तुला मी ती पुस्तकं पाठवेन व्हॉट्सॲपवर हां अजून काय हॅलो प्राजक्ता बरं म्हणजे पुस्तकं लिहिल्यानंतर मी त्यातून काय शिकलो आणि पुस्तकं कशी लिहावीत किंवा लिखाण कसं करावं ही उत्तरं तुला हवी आहेत त प्रथम एक लक्षात घे की प्रयत्न तर करावीच लागतात पण त्याच्यासाठी खूप वाचन आधी करावं लागतं म्हणजे तुमचं जे पायाभूत गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचं मग अगदी लिखाणामध्ये बघ आपलं देश आहे इतका मोठा देश आहे वेगवेगळ्या संस्कृती इथं आहेत वेगळे धर्म आहेत वेगळ्या भाषा आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केले पाहिजेत म्हणजे कसं की कमीत कमी ह्या सगळ्याचं आपण बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या संदर्भात मग आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल किंवा आपलं इथली जी पर्यटन स्थळं आहेत आपल्या देशातली मोठमोठी ह्या संदर्भात असेल इतिहास असेल ह्या सगळ्याचं वाचन आपण आधी केलं पाहिजे त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि लिखाणाचं मग सरावानं ते येतं फक्त परंतु वाचन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि वाचनानं काय होतं की माणसाचं व्यासंग वाढतो व्यापकता त्याच्यामध्ये येते म्हणजे काय खरं काय खोटं हे तर आपल्याला कळतंच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या डोक्यानं आपण विचार करतो दुसऱ्याच्या डोक्यानं आपण विचार करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पण शिकलो की आपण आपल्या डोक्याचा वापर करतो इतरांच्या डोक्याचा म्हणजे दुसऱ्याणं सांगितलं म्हणून ते ऐकायचं आणि करायचं असं नाई तर ते पडताळून आपण पाहिलं पाहिजे आणि हे वाचनानं मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणखी हां हां हां आणि परत एकदा मी तुझं फार फार आभारी आहे कारण ह्या आता अलीकडं तरुण तरुणी वाचत नाही मी कॉलेजमध्ये शिकवतो पण कुठलीच मुलं काहीच वाचत नाहीत आणि वाचण नसेल तर हे फार भयानक आहे आपण स्वतः चांगले विचार करायला शिकलं पाहिजे आणि ते विचार करण्यासाठी आधी वाचलं पाहिजे आणि तू वाचतेस ही फार चांगली गोष्ट आहे हां चालेल आणखी काय हां बोल ना बोल ना हो शेवटचा प्रश्न आता हां आता मला जरा थोडी घाई आहे हां बोल बोल बोल हां नाही कुठे आणि कसं असं नाही लिखाणाची असं पद्धत सगळ्यांची सारखी असते फक्त अक्षर वेगळं असतं आणि कुठे म्हणजे मी जर बाहेरगावी गेलो मला तिथं जर निवांत ठिकाण मिळालं तर तिथं लिहितो घरी लिहितो रात्री कधी सुचलं तर रात्री उठून लिहितो अशा पद्धतीचं लिखाण चालू असतं ठीक आहे हां आणि भेटूयात आपण तुला कधी वेळ असेल तर तू मला भेटायला ये मी तुला आणखी मार्गदर्शन करेन हां चालेल चालेल ओके ओके ओके ओके वेलकम